ठाणे जिल्ह्या जिल्ह्यात राहायचं म्हटल्यावर अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं ठाणे जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सांस्कृतिक संस्कृती आहेत आणि वेगळ्यावेगळ्या चालीरीतीने लोक राहतात आता ठाण्यामध्ये राहायला खूप वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या देशातून लोकं आली आहेत सगळ्यांची ज्यांची त्यांची संस्कृती वेगळी असते त्या भागातून ते आलेले असतात त्यांच्या संस्कृतीसोबत ते लोकं येतात आपल्या जिल्ह्यामध्ये राहायला तर त्या लोकाच्या संस्कृती घेऊन आलेले असल्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात पण जर आपण आपल्या पद्धतीचे संस्कृती आपली संस्कृती बघून ते लोक आपल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात आपली संस्कृती लोकांना इतकी आवडते इतकी प्रसिद्ध आहे की लोकही त्याच्याकडे खेचले जातात मग हळूहळू ते लोकं त्यांचे इकडचं सगळं पद्धती चालीरीती सोडून आपल्याइकडे हळूहळू मिक्स होण्याचा प्रयत्न करतात आपल्या लोकांमध्ये हळूहळू त्यात त्यांच्या बोलण्यात वागण्यात बदल व्हायला लागतो अनेक आधीपासून चालत आलेल्या इकडे ठाण्यामध्ये जर म्हटलं चालीरीती वगैरे तर त्यात भरपूर आहे जसं की शिवजयंती साजरी करायचं अजून खूप सण आहे असा दिवाळी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सण आहेत जे लोकं आधीपासून साजरे करत आलेत आणि आत्ताही ते खूप उत्साहाने साजरे करतात भरपूर लोक आपल्या आपल्या गावांकडच्या चालीरीती घेऊन येतात आपल्या ज्या त्या ठिकाणी राहून आलेले असतात तिकडचं घेऊन येतात तर आपलेही लोक त्यांना मिक्सअप करून घेण्याचा प्रयत्न करतात ही मोठी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी आपल्या लोकांच्या समुदायाला जोडून ठेवण्यासाठी आणि सगळ्या लोकांना एकत्र राहण्यासाठी मदत करतात